मी वाचलेलं शेवटचं पुस्तक म्हणजे श्रीमान योगी या श्रीमान योगीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि ह्याच्यामध्ये ज्यावेळी ज्या आपले छत्रपती ज्यावेळी होते त्यांचं राज्य एवढं होतं म्हणजे जसं काही रामराज्यच होतं राजा म्हणजे हा सर्वांचा पालनकर्ता होता अन त्यावेळी अशी एक म्हण होती की लाप मे लाख लोकं मेली तरी चालतील पण त्यांचा पोशिंदा जिवंत रहायला पाहिजे असं त्यावेळी म्हणत होते म्हणजे शिवाजी महाराज हे अख्ख्या जगामध्ये अख्ख्या जगामध्ये शिवाजी महाराजांसारखं चरित्र किंवा त्यांचं जे वागणं होतं की त्यांची जी ब रणनीती होती त्यांचं ब राजकारण होतं असं कुठेच आपल्याला कुठेच जगामध्ये कुठेच मिळत बघायला मिळत नाही एक देश आहे तो देश म्हणतात की शिवाजी महाराजांच्या ते ब र रणनीतीवर चालतो सध्या म्हणजे आपला देश नाही आहे तो भारत देश नाही आहे परदेश आहे पण तो आपल्या शिवाजी महाराजांचे काही नियम आहेत त्यांच्या जे ब काही बी हे होत त्याच्यावर ती लोकं ते हे करतात त्यांचं म्हणजे फॉलो करतात ते लोक म्हणून मला असं वाटतं शिवाजी महाराजांच्या काळामदे सर्व जातींना सगळ्यांना सगळं समान हे होतं सर्व धर्म समभाव होता तिथे हरिजन हिंदू किंवा इतर मुस्लिम वगैरे असं काही भेदभाव नव्हता सगळे त्यांच्या सगळ्या जातीचे सगळे बारा बलुतेदार म्हणतात ते त्यांच्या याच्यामध्ये सैन्यामध्ये होते आणि लोकं आवडीने म्हणजे जीव टाकून शिवाजी महाराजांच्या सेवेला जायचे आणि म्हणायचे महाराजांसाठी सर्व सर्व आपलं प्राण अर्पण करायला तयार असायचे जसे ब तानाजी मालुसरे वगेरे इतर जे होते सरदार वगेरे त्यांनी आपली घरंदारं सोडून रा रा रािवाजी महाराजांच्या सेवेला आपलं पूर्ण जीवन अर्पण केलं होतं मला वाटतं मै मी पण त्यावेळी असतो तर मीही काही बा आपल्या राजासाठी किंवा आपल्या राज्यासाठी केलं असतं शिवाजी महाराज खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे त्यांना परिणाम करण्या त्यांना शिक्षा करणारे होते आजकालची परिस्थिती पाहिली तर ही सगळं म्हणजे सगळी अंदाधुंदी आहे आत आजच्या काळामध्ये खरं म्हणलं तर शिवाजी महाराज असायला पाहिजे होते म्हणजे हे जे आजचं जे राजकारण घाणेरडं चाललेलं आहे त्यानी सगळ्यांना वठणीवर आणलं असतं आणि सुराज्य निर्माण केलं असतं तसं आज मला ब असं वाटतं की मी त्यावेळी जर असतो ना तर मी पण महाराजांच्या चरणी माझी सेवा अर्पण केली असती